मागच्या हप्त्यामध्ये मी अॅमेझॉन ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून घड्याड ऑर्डर केली होती

ती टायटन कंपनीची होती आता एवढी मोठी कंपनीची घड्याळ म्हटल्यावर मला असं वाटलं की बा चांगली निघेल पण त्याची क्वालिटी एवढी खराब होती की ते दोन आठवड्यामध्येच त्याची बॅटरी लो झाली आणि मला त्याचा खूप हे झालेला आहे की बुवा एवढ्या नावाचीर कंपनी जर असे जर प्रोडक्ट काढत असेल तर त्यांना ग्राहक त्या कंपनीच्या नावाने जर ऑर्डर करतील तर त्यांची अशी फसवेगिरी होत आहे मला असं वाटते की बुवा त्याची पूर्ण बिल्डबॉडी खराब होती आणि असे का बरं असं कंपनी करत आहे की सेकंड कॉपी त्याची डुप्लिकेट काढून अॅमेझॉन प्रोडक्ट हे ऑनलाईन सेल करत आहे की कारण की मला तर आश्चर्य वाटत आहे या गोष्टीचं खूप खराब कंपनी आहे आणि सर्व्हिस पण चांगली नाही आहे